हॅलो तुम्ही फुले विकणारे बाई आहात काय तुमचं नाव हां मला ना आता नवरात्री येणार आहे ना जी उद्याच उद्या नवरातत्री आहे तर नऊ दिवसाचे ना नऊ रोजसाठी डेकोरेशनसाठी नऊ दिवसाचे नऊ कलरचे अशी रोज रोज फुलं पाहिजे तुमच्याजवळ ती नऊही कलर आहेत काय फुलांमध्ये आणि देवीसाठी ना हार हार पाहिजे होता आणि शेवटच्या दिवशी ते नऊ कन्या बसते ना जेवण करण्यासाठी तरी काय भाव फुलं गजरे तीस रुपयाला नाही येणार काय थोडं कमी करा ना जास्त घेणार आहे ते नऊ कन्या असतात ना शेवटच्या दिवशी त्याच्यासाठी मला खूप गजरे पाहिजे हा फुलांचं हा हार राहू द्या दोनशे रुपयाचा फक्त गजऱ्यांमध्ये थोडसं कमी करा ना तीस रुपये लावा ना नऊ दिवसाचे नऊ गजरे पाहिजे होते आणि शेवटचे दिवसाला पण नऊ कन्यांसाठी जे गजरे पाहिजे होते आणि रोजच्यासाठी जे कळ रोजचा जो कलर असेल ना त्याचं डेकोरेशन आणि हार हां गजऱ्यांमध्ये कमी करा